हो लॉकडाऊनमध्ये लोकांनी मोबाईल आणि लॅपटॉप आहे तो जास्त वापरायला सुरुवात केली मी म्हणेल की ते काळाची तशी गरजच होती ऑनलाइन शिक्षण किंवा ऑनलाईन घरून काम करत असो तर त्यामुळे आपली कामं आहे ती अडकून राहत नाही ती कामं आहे ती सुरळीत पार पडतात पण मला असं वाटतं की ऑनलाईन काम किंवा शिक्षणापेक्षा ऑपलाइन शिक्षण आणि काम खूप गरजेचं आहे किंवा ते आपल्या सर्वांसाठीसुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण जर तुम्ही ऑनलाईन काम करत असाल तर थोड्या वेळासाठी तुम्ही कंटाळता कारण फक्त तुम्ही एकटेच आणि ऑनलाईन जे काही तुमचं काम असेल तेच असतात पण जर आता तुम्ही ऑपलाइन कामं करत असाल तर तुमचं शिक्षण किंवा फक्त कामच नाही आपल्याला इतरसुद्धा गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला शिकता येतात जसं की आता मी एखादं काम करत आहे तर मी कामासाठी बसनी जात असेल तर बसमध्येसुद्धा आपल्याला खूप काही शिकायला भेटत असते खूप सारे नवीन लोकांना आपण भेटत असतो पण तसं आपल्याला ऑनलाईन करता येत नाही ऑनलाईनमध्ये फक्त तुम्ही तुमचं जे काही काम आणि जे काही तुमचं मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही फक्त त्या तितक्याच गोष्टींमध्ये अडकून राहता असं मला वाटते तर मला ऑपलाइन काम आहे ते जास्त बरं वाटतं आहे